हॅलो नमस्कार धाराशिव पोस्ट ऑफिस मला बिरासदार पोसमन यांंच्याशी थोडंसं बोलायचं होतं हा सर मी लक्ष्मी जुना रेल्वे टेशनजवळ लक्ष्मी नगर येथे येथील रहिवाशी होतो माझे पूर्वीचे टपाल जो आहे तो माझा त्या पत्त्यावर येत होता परंतु आता सध्या माझा पत्ता बदलला आहे त्याबद्दल तुम्हाला कल्पना देण्यासाठी फोन केला होता

पत्ता बदलून मी अच्छा तर मी तुळजापूर रोड गणेश नगर इकडे स्था स्थायिक होत आहे अच्छ ओके हा विनंती अर्ज देण्यासाठी मला तुमच्या ऑफिसला येऊन पोस्ट मास्टर सरांची भेट घ्यावी लागेल का ठीक आहे सर मला उद्या वेळ आहे आणि मला असंही तुमच्या ऑफिसकडे काम आहे तर मी विनंती अर्ज घेऊन तुमच्या भेटण्यासाठी येतो या माहिती दिल्याबद्दल मला मी तुमचा आभारी आहे धन्यवाद